मी लहान असताना पप्पानी गाडी घेतली तर गाडीला मी पहात पहात मोठा गेलो तो खूप आनंद व्हायचा गाडीवर बसायचा आणि एक दिवस असं वाटलं मी मोठा झालो पप्पा आणि असं मला वाटलं की मी गाडी चालवून पहावी आणि पप्पानाही ते म्हटलं की तू चालवून पहा आणि एक वेळेस मी चालवून पाहिली तर खूप त्रा मला भय लागलं आणि मग मी पुन्हा चालवली आनंद आला आनंद आला अशा को मला आनंद आला आणि मला असा आनंद आला की मी गाडीत खूप रमून गेलो आणि गाडी चालवायचा मला खूप आनंद येतो आणि त्याचा त्रास नाही होत आणि आनंद येतो अशा वेळी मी आणि आणि त्याचा खूप आनंद येतो आणि मला अजून काही